नमस्कार मॅडम स्वागत आहे पी रत्नप्रभा मोटर्स महिंद्रामध्ये मी प्रणय आपण काय मदत करू शकतो होय होय नक्कीच आमच्याकडे महिंद्राची काही उत्कृष्ट मॉडेल आहे जे आधुनिक तंत्रज्ञान आणि कुटुंबासाठी उत्तम जागा आहे तुम्हाला किती सीट कार हवी सात सीटर पाच सीटर किंवा आणखी काही विशेष विचार आहे का तुमचा मग तुम्ही महिंद्राच्या स्कॉर्पिओ एक्स उ वी सेवन डबल ओचा मॉडलचा तुम्ही बघू शकता दोन्ही मॉडेल्स सात सीटर आहेत आणि खूपच लोकप्रिय आहेत त्यात सुरक्षितता आराम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांचा समावेश आहे तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगू का जी जी स्कॉर्पिओ एन एक एस उ वी आहे जी खासकरून परिवाराच्या गरजांसाठी डिझाईन केलेली आहे यात मजबूत बॉडी स्ट्रक्चर नवीनतम डिजाईन आणि प्रिमियम फीचर्स आहेत यामध्ये दोन दोन लिटर टर्बो पेट्रोल इंजन आणि दोन पॉइंट दोन लिटर डिझेल इंजिनची पर्याय आहे शिवाय यात ऑटोमॅटिक आणि मॅच्युअल ट्रान्समिशन य पर्यंत देखील आहेत स्कॉर्पिओ एनमध्ये उत्कृष्ट राईड क्वालिटी आहे आणि ती ऑफ रोड ड्रायविंगसाठी उत्तम आहे हे तुमच्या गरजावर अवलंबून आहे एक्सूवी सेवन डबल झिरो ही अत्यंत आधुनिक एस उ वी आहे यात ए आय आधारित स्मार्ट फीचर्स आहेत जसे की ॲप्टीडेटिव क्रूज कंट्रोल स्माट ड्राईव्ह पॅरानॉमिक सनरूफ ड्युअल झोम आणि भरपूरशा अशा काही यामध्ये सुविधाही बघायला मिळतात कॉर्पिओ हेन हे अजून अत्याधुनिक बनत आहे ह्या एक तुमच्याआठी उत्तम पर्याय आहे

जी जी नक्कीच नक्कीच स्कॉर्पियो एनची सुरवातीचं किंमत सुमारे साडे बारा लाखापासून सुरू होते आणि टॉप मॉडल ची किंमत वीस लाखापर्यंत जाते त्यात तुम्हाला मल्टी फंक्शन स्टीरिंग व्हील ऑर ऑडजेबल सीट्स आणि लेदर अपरकोटी फीचर्स मिळतील तसेच चार बाय चार ड्राईव ऑप्शन देखील आहे जो तुम्हाला खडतर रस्त्यावर प्रवास करताना उत्तम अनुभव येईल एक्स्य यू वी सेवन डबल ओची किंमत तेरा लाखापासून सुरू होते आणि तेवीस लाखापर्यंत जाते या किंमतीत तुम्हाला अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स यात सात ॲबडेबल थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग अँड ट्रॅफिक साईन्स रिजिग्नेशन फीचर्स आहेत नक्कीच नक्कीच एक्स उ वी सेवन डबल ओचे इंटेरियर खूपच प्रशस्त आहे यात लेदर सीट्स मल्टीपर एकर कंडिशन झोन आणि स्माट स्टोरेज स्पेस आहेत मागच्या सीटमध्ये फोल्ड करता येणारी व्यवस्था आहे ज्यामुळे तुम्ही बूट स्पेस वाढवू शकता हे मॉडेल आरामदायी राईड आणि प्रशस्त कॅबिनसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे कुटुंबासाठी खूपच सोयीस्कर आहे हां हां हां हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे मॅम जसं की तुम्ही बघा की एक्स उ वी सेवन डबल ओमध्ये तुम्हाला विविध कलर ऑप्शन मिळतात जसे की पर्पल आणि रेड ब्लॅक आणि अजून भरपूरशे कलर आहेत तुम्ही कोणता निवड म्हणजे रंग निवडण्यात तुम्हाला पसंद येईल होय होय नक्कीच आम्ही विविध बँकेशी आणि फायनॅनची कंपन्यांशी कार करार दिलेला आहे ज्यात तुम्हाला आकर्षक व्याजदरात लोन आणि डाउन पेमेंट आणि ई एम आय पर्याप्त माहिती मिळेल सात वर्षांचा टेन्युवर निवडू शकता नक्कीच मॅडम आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या उत्तराची ज वाट पाहू जी जी जी मॅम धन्यवाद धन्यवाद अगदी